ज्यावेळेस मी लांब पल्ल्याचा प्रवास करतो त्यावेळेस शक्यतो जेवण हा प्रकार शंभर टक्के टाळतो शक्यतो जे रोडवरचे आपले फळं स्वच्छ मिळतात ते फळं खातो आणि महत्त्वाची गोष्ट रोडवरचे जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे आपले साऊथ इंडियन ज्या डिश आहेत आपलं पेपर डोसा किंवा इडली वगैरे हेच खातो त्याच्यामुळे एकतर ते लांब पल्ल्याचा प्रवासामुळं एक तर पोटाला खूप हलकंफुलकं असतंय पोट भरल्यासारखे वाटतंय आणि महत्वाची गोष्ट हलकफुलकं असल्यामुळं प्रवास हा व्यवस्थित होतो आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की एवढ्या मोठ्या लांबच्या लांब पल्ल्याचा ज्या वेळेस आम्ही प्रवास करतो त्या वेळेस हा पाठदुखी प्रकार जो आहे हा कधीच होत नाही कारण ज्या वेळेस पण मी गाडी चालवतो त्या वेळेस एकदम म्हणजे प्रॉपर असं ताठ बसूनच गाडी चालवतो आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की मला कधीच आत्तापर्यंत मणक्याचा खांदेदुखीचा कधीच त्रास झालेला नाही आत्तापर्यंत